हॅलो अर्चनाताई वर्षा वर्षा बोलते आहे मी अहो काय अहो ताई आमचं रिलेटिव्हमध्ये एका माझ्या बहिणीच्या मुलगीचं लग्न आहे आणि नाही का आपणाला पाठीमागं भेटली होती तुमची मी ओळख करून दिली होती मग त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला पण आमंत्रण त्या तुमच्या शेजारी राहतात त्या ताईंना पण लग्नाचं पत्रिका दे आणि जरा लग्नासंदर्भात तयारी कराण्यासाठी मदत घे आणि काही खरेदी आहे तर त्या खरेदीला आपण तुमची मदत घेऊया अर्चनाताईंची आता साड्यांची खरेदी एक राहिली आहे आणि मुलीला थोडंसं शॉपिंग करायचं म्हणजे नाही का स्वत साठी तिला आता लग्नामध्ये काही तरी सगळं हे एयरिंग्ज वगैरे असतील किंवा ते गळ्यातली आभूषणं

हां हां हां हां चालतं आहे की ताई चांगली आयडीया आहे मग आपण आता कशानं जाऊया म्हणताय मग आणि कसं कसं निघूया आता मी तिला घेतली पाहिजे आणि मी तुम्ही आणि माझा एक भाऊ आहे आणि तिच्या मम्मीला एक घेऊया तिची मैत्रीण एक येणार आहे म्हणजे आपणाला एखादी गाडी करावी लागेल ना

मग असं करूया आमचं पुण्यामध्ये अजून एक माझ्या मावशीचा मुलगा राहतो तर जाता जाता त्याला पण आपण गाडीमध्ये घेऊ मग तिथलं काही आणखी काही दुकानं आपणाला समजा ह्या दुकानामध्ये थोडंसं नाही वाटलं बरं थोडं पुढे जाऊ आणि मग चांगल्या पद्धतीच्या सा साड्यांचे स्पेशल दुकान आहे तिथं ते वेगवेगळ्या व्हरायटीची आपण खरेदी करू आणि बाकी मग तिथली खरेदी झाली की आपण थोडं मग काही तरी नाश्ता वगैरे करू थोडासा आणि मग नंतर राहिलेली आपण ज्वेलरी आणि छोटी मोठी जी काही खरेदी आहे ती करायला मग आपण बाहेर पडू नंतर आणखी मग कसं आपणाला तुम्ही

हा सुट्टी घ्या आणि सकाळी मग नाश्ता फक्त करा आपण जेवण बाहेरच करूया हां हां हां हां आणि हां आणखी मग येताना मग थोडंसं की काही छोटी मोठी जरा ह्याच्यातलं आपल्याला रुखवत वगैरे द्यावं लागतं ना हां तर त्या रुखवतासंदर्भात ते येताना घेऊया मग दिवसभर आपलं आपल्या जाईल आपण संध्याकाळी चार म्हणजे दिवसभर वेळ लागेल अशा पद्धतीनं तुम्ही घरी पण थोडंसं सांगून ठेवा आणि मग तशा पद्धतीनं नियोजन करा घरातलं आणि आपण निघूया मग हा हां चालेल मॅडम मग चालेल ताई मग ठेवू का मग न फोन करते नंतर ओके हां